आमच्या संस्कृतीमध्ये विवाह प्रथा अतिशय सविस्तरपणे पाळल्या जातात आता लोक कोणकोणत्या प्रथा पाळतात ह्याबद्दल आपल्याला जर बोलायचं असेल तर ते मुलगा आणि मुलगी आणि मुलीचे आईवडील आणि मुलाचे आईवडील ह्यांच्यावरती ते सर्वस्वी अवलंबून असते आता तुम्हाला उदाहरण द्यायचे झाले तर माझी मुलगी ऋचा ही चाटर्ड अकाऊंटंट आहे तिने प्रेमविवाह केला ओजसबरोबर आणि जेव्हा आम्ही तिला म्हणत होतो की चला आपल्या घरातील हे पहिले लग्न आहे तर आपण छान शास्त्रोक्तरीत्या भरपूर सगळे विवाह विधी करून करूयात तर त्यांचं म्हणणं असं होतं की नको नको आम्हाला रजिस्टर लग्न करायचं आहे मग आम्ही तिला म्हटलं की बाई आपल्या तुमच्या जनरेशनमधलं हे पहिलं लग्न दोन्हीकडची आजी अजोबा काका मामी आत्त्या सगळेच जण आहे त्यामुळे कृपया बाकीचं तर आपण सगळं करणारच आहोत आधल्या दिवशी आपण करणार विधी दुसऱ्या दिवशी रिसेप्शनला बोलवणार कारण बाबांचा बिझनेस आहे माझ्या मैत्रिणी आहेत सोसायटीमधल्या बायका आहे तर असं आपल्याला नको तर मग शेवटी बाबा तिचे तिला म्हणाले की बाकी सगळे आपण दागिने कपडेलत्ते खरेद्या अहेर प्रती अहेर रिसेप्शन ह्या सगळ्यावरती आपण पैसे खर्च करतो आहे तर वाईकर गुरुजींचे पाच हजार रुपये तरी देऊयात ना त्यांना वाय डू वी डिप्रायव्ह देम तयार झाले पण त्यांनी सांगितलं की आपण अगदी कमी विवाहविधी करूयात त्यामुळे आदल्या दिवशी आम्ही सीमान्तपूजन केलं जेव्हा बाबा मग दोघं मिळून मुलांनी विधीपूर्वक अंगठ्या बदलल्या आणि त्यांनी लक्ष्मीपूजन केले की लक्ष्मीचे त्यांनी आत त्यांच्या घरामध्ये स्वागत केलं आहे आणि आम्ही जावयाला कपडेलत्ते अहेर देऊन आम्ही त्याला आमच्या घरामध्ये विष्णूस्वरूप मानून आमच्या कुटुंबामध्ये त्याचे स्वागत केले मग त्यानंतर काही अंगठ्या वगैरे बदलल्या किंवा केक कापले किंवा वेडिंग गाऊन्स घालून नाच केला अशा पद्धतीच्या गोष्टी काही केल्या नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी मोजकेच विधी म्हणजे लाजाहोम केला त्याच्यानंतर सप्तपदी केली आणि कानपिळी केली हे एवढ्याच तीन गोष्टी केल्या आणि माझ्या मते एवढ्या तीन गोष्टी होत्या त्या त्यांच्या दृष्टीने पुरेशा होत्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचे पंच्याऐंशी वर्षाचे वाईकर गुरुजीही तयार झाले ते म्हणले की जाऊ दे वहिनी जर का ऋचाला नको आहे तर आपण बाकी सगळं नको करायला असं म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रथा ज्या आहेत ह्या पाळल्या उत्तम आहे नाही पाळल्या दॅट इज ओके महत्त्वाचं म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी ह्यानी एकमेकांशी प्रेमाने वागावं भांडाभांडी करू नये आणि डायव्होर्सपर्यंत गोष्टी जाऊ देऊ नये थोड्या ॲडजस्टमेंट करून राहावं एवढं त्यांनी केलं आणि विधी नाही जरी केले तरी माझं पर्सनल असं मत आहे की ते ठीक आहे असं म्हणून त्यामुळे पाळणं न पाळणं कन्यादान आता कन्या तर काय हो एवढी चार्टड अकाऊंटंट झालेली मुलगी आपण तिचं काय दान करणार आहोत आणि आपण दान तर करतच नाही आहोत त्या दोघांनी विवाह ठरवलेला आहे आपण फक्त मम म्हणतो आहे त्याला त्यामुळे प्रथा ह्या पाळणं आणि न पाळणं हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे पण प्रेमाने राहणं हे खूप महत्त्वाचं आहे असं माझं पर्सनल मत आहे